हॅलो आदर्श हॉटेलमधून बोलत आहे का माझ्या आईचा बड्डे आहे त्याकरिता माझ्या मित्रांना जेवण करण्याकरिता आदर्श हॉटेलमधून शंभर प्लेट जेवण डिलेव्हर करण्याचे आहे मला दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार तेवीस या तारखेला जेवण हवे आहे आणि जे डिलेव्हरी दुपारी बाराला पाहिजे ही विनंती